माझं बारावीपर्यंत शिक्षण झाले ते पण कले या शाखेतून झाले त्यामुळं गणित तज्ज्ञांची इतकी काही माहिती नाही मला पण दहावीपर्यंत शिकलेलं ते शिक्षकांनी मला एक किस्सा सांगितलेला आठवतो किंवा गणित तज्ज्ञांच्या विषयी थोडंफार ऐकलेलं होतं गणित तज्ज्ञ रामानुज ह्यांच्याविषयी मी थोडी माहिती आहे ती सांगते रामानुज जेव्हा इंग्रजी विषयात नापास झाले तेव्हा त्यांनी शाळा सोडली व्हिती त्यानंतर त्यांनी गणित शिकले किंवा शिकायचं ठरवलं ते इतके शिकले की त्यानी एकशे वीस प्रमेयं रचली किंवा तयारी केलीत ती आता अभ्यासात आहेत हां एवढंच मला माहिती आहेत विद्यापीठानं त्यांना हे केलेलं